माणसाची सर्वात मोठी ताकद म्हटली तर त्याचा दिमाग असतं आणि माझ्याविषयी जर कोणी मला विचारलं की तुझी सर्वात मोठी ताकद काय आहे तर मी माझा दिमागच सांगणार कारण दिमागाच्या भरवशावर दिमाग जर नसला तर माणूस काहीच करू शकणार नाही आणि कमजोरीचा जर विषय असला तर सर्वात मोठी कमजोरी ही वाया गेलेला वेळ आहे कारण त्यावेळेत जर आपण आपली कामे पूर्ण केली नाही तर वेळ समोर वेळ तर येणारच आहे पण जी वेळ आपल्याला पाहिजे होती ती वेळ नाही येणार ती वेळ आपल्या हातातून सुटून जाणार